आमच्या परिसरा मध्ये दोन्ही प्रकारच्या बँका आहेत खाजगी बँका पण आहेत आणि सरकारी बँका पण आहेत आम्ही आम्हाला कर्ज पाहिजे असेल तर आम्ही सरकारी बँकांना जास्त प्राधान्य द्याल कारण सरकारी बँका ह्या चांगल्या प्रकारे कर्जाला व्याज दर देतात आणि त्या कर्जाची परत फेड करण्यासाठी जास्त जास्त कालावधी पण ते देतात प्रत्येक अ म्हणजे प्रत्येक आपल्याला कर्ज घ्यायचा असेल तर ते आपल्याला देतात घरावर देतात किंवा काय व्यवसाय करायचा असेल त्या व्यवसायासाठी सुद्धा सरकारी बँका ह्या कर्ज देतात सरकारी बँका ह्या व्याज दर कमी असतो त्यामुळे आम्ही सरकारी बँकाकडून कर्ज घेऊ शकतो